गावातील बहुतांश लोके हिंदू धर्मातील आहेत हिंदू धर्म म्हटला की देव देश आणि प्रांत यांसाठी सतत झटत आलेला धर्म म्हणजे हिंदू धर्म देवाची पूजा अर्चना करणं भक्तिभावाने श्रद्धेने देवाची मनोकामना करणं हे माझ्या गावातील प्रथम प्राधान्य आहे आमच्या गावात देवाचा खूप चांगला दसरा मेळावा होतो यात्रा पण होते आणि मिरवणूक पण खूप चांगल्या प्रकारे निघते हिंदू धर्माला शोभनीय अशी हिंदू धर हिंदू हिंदू धर्मातील मिरवणूक निघते नित्यनेम चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह सतत माझ्या गावामध्ये चालू असतो त्या सप्त्यामधून बरंच काही शिकायलाही मिळते

या धर्माशी माझ्या गावातील सर्वच लोक एक एकमताने काम करत असतात हे काम कुण्या एका व्यक्तीचं न हो तर पूर्ण गावाचं काम आहे या पद्धतीनं य या अशी आशा मनोकामना ठेवतात आणि सर्व एकमताने ह्या कामामध्ये रुजू होतात किंवा धर्मावर अनौपचारिक कुणी विरोध केला तर त्याचाही विरोधही करतात आणि धर्मासाठी हा प्रत्येक जातीनं प्रत्येक धर्माने प्रत्येक व्यक्तीनं हे लढलंच पाहिजे आपला धर्म हा टिकून राहण्यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न हे केले पाहिजे